चाकू चाकू जसं आपल्याला यूजफुल आहे त्याचा आपल्याला उपयोग होतो तसेच त्याचे दुष्परिणामसुद्धा रातात जसं आपण चाकूला काही भाज्या कापायला घेतो फळं कापायला घेतो तसेच चाकू हा कोणालाही इजासुद्धा पोहोचू शकतो चाकू जसं आपण फळं कापतो ना तसेश तो एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या वेक् एक व्यक्ती दुसऱ्याला व्यक्तीलासुद्धा च्या मारायसाठी तो चाकू यूज करू शकतो त्या चाकूनी कोणाला इजासुद्धा पोहचू शकतो एका जर काही झालं तर तो व्यक्ती त्यामध्ये मरू सुद्धा शकतो त्यामुळे चाकू हा वाईट हतियार आहे आणि तो एक एकं जसा उपयोगी आहे तसंस तो एकं वाईट हतियार सुद्धा आपल्यासाठी आहे